राज्यातल्या शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल चर्चा करतांना बरेच प्रसार माध्यम जे आहेत ते नेहमीच खरंच बोलतात पण कधीकधी असं होतं की त्यांना सरकाराच्या दबावामुळे कधीकधी थोडंफार जे शेतकऱ्यांच्या ज्या स्थिती असतात त्याबद्दल कधीकधी ते टाळतात खोटं बोलतात असं नाही पण त्यांना काही विषय कमी जोर देतात काही विषयांना टाळावं लागतं पण चर्चा करतांना प्रसारमाध्यम सत्यवादीच असायला हवं तरच त्या स्थितींबद्दल चर्चा मोकळ्यापणाने होईल आणि त्या चर्चेतून काही ना काहीतरी एक निर्णय जो आहे तो योग्यरितीने लागेल